आमच्या भागातलं न गुरुद्वारा हे आमच्या नांदेडचं प्रमुख व वैशिष्ट्य आहे अमृतसरला जसं गुरुद्वारा आहे तसंच गुरुद्वाराच पूर्णपणे नांदेडला आहे आणि नांदेड अमृतसरनंतर दुसरा नंबर नांदेडचाच लागतो कारण त्याचं अमृतसरचं जे आहे सुवर्ण शिखर तसंच नांदेडच्याही गुरुद्वाराचं शिखर हे सु सुवर्ण म सुवर्णाचं आहे आणि तिथे अनेक राजे रजवाडे यांनी जे काही लढाया केल्या किंवा ज्यावेळेला गुरुद्वारा गुरु नानकांनी ल गुरु नानकांनी लढाई केली तर त्यावेळेला त्यांची जी हत्यारं वगैरे आहे ती तिथं पाहण्यासारखी आहेत गुरुद्वारा हे खूप स्वच्छतेच्या दृष्टीने पण खूप छान आहे पाहायला आणि तिथे अनेक वस्तू आपल्याला मिळतात त्या म्हणजे जेणेकरून इतर भागातील लोक इतर देशातील लोक येऊन तिथले जे छुरीका किंवा तलवार हे संरक्षणाच्या दृष्टीने ज्या काही त्यांच्या हत्यारं आहेत तर त्या दृष्टीने त्याचा व्यापार इथे होतो गुरुद्वारामध्ये आणि तो व्यापार पण त्याला बंदी असल्यामुळे जास्तीत जास्त त्याला न पर परवानगी घेऊनच त्या वस्तू घेतल्या जातात आणि ही गुरुद्वाराकडून परवानगी मिळते तर त्या गुरुद्वाराच्या माध्यमातून आपण ते वस्तू घेऊन इतर लोकांचंही म्हणजे यामध्ये कसं आहे की स्त्रियांना संरक्षणार्थ काही गोष्टी शिकल्या पाहिजेत तर ह्यासाठी म्हणून शिक्षणासाठी म्हणून स्व स्वसंरक्षणार्थ शिक्षणासाठी म्हणून त्याचा जास्तीत जास्त प्रसार आणि प्रचार हे करणं हे जास्त महत्वाचं आहे आणि त्यामुळे तिथल्या लोकांनाही रोजगार मिळतो काही लोक इथे खूप गरीब आहेत पण त्यांना तो रोजगारही उपलब्ध करणं महत्त्वाचं आहे